मी जिथे राहते तिथे आम्हाला नळाचं पाणी पोहोचत नाही आम्ही खूप समुद्रकिनारी राहतो त्यामुळे आमचं घर पूर्ण गावाच्या टोकाला आहे आणि तिथपर्यंत नळाचं पाणी पोहोचण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे आणि समुद्रकिनारी भाग असल्यामुळे आमच्या घराच्या बाजूला ज्या विहिरी आहेत तिकडे खारं पाणी आम्हाला मिळतं आणि नळाचं पाणी मिळत नसल्यामुळे आम्हाला गावाबाहेर जाऊन विकत पाणी आणावं लागतं पिण्यासाठी त्यामुळे नळाचं पाणी न मिळायचे जे अडचण आहे ते आम्ही सध्या भोगतो आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला नळाचं पाणी मिळालं पाहिजे जर आम्हाला नळाचं पाणी मिळालं तर आमचं एकतर आमचे पैसे वाचतील की जे पाणी पिण्यासाठी आम्हाला आणावं लागतं ते विकत आणायला लागतं त्यामुळे पैसेही आमचे वाया जात आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेआण करण्यासाठी छोट्या छोट्या बॉटल वगैरेमधून पाणी आणावं लागत त्यामुळे तेही वाहतुकीचेही अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे जर आम्हाला नळाचं पाणी मिळालं तर आमचं जीवन खऱ्या प्रकारे बदलेल किंवा आम्हाला पाण्याचं सुख मिळेल त्यामुळे आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो की कसं ते नळाचं पाणी आमच्या घरापर्यंत पोहोचेल पण अजूनपर्यंत तसं काही चान्सेस दिसत नाही आहेत पण आम्ही अशी आशा करतो की लवकरात लवकर आमच्या घरापर्यंत नळाचं पाणी पोहोचेल आणि आमचं जीवन खऱ्या अर्थाने सुखकर होईल आणि बदलेल आम्हाला स्वच्छ नळाचं पाणी मिळेल अशी आम्ही आशा करतो